अलीकडच्या वर्षांत तर अशा प्रकारने प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था वाढली आहे की पुष्कळशी विकसित पण झालेली आहे कारण आजकाल आता डिजीटलेलियन झालेलं आहे मेट्रो झालेल्या आहेत आणि मेट्रोमध्ये प्रवास करण्याची संख्या वाढलेली आहे कारण कमी टीकीट आहे त्याच्यामध्ये तर साधारण गाड्या आता कमी झालेल्या आहेत आणि तरीपण लोकलच्या गाड्या तर वाढल्याच आहेत पण रस्ते पण मोठे मोठे झालेले आहेत आणि एकदम शहर असं एकदम चांगले झाले याच्यामध्ये झालेलं आहे की आधीपेक्षा म्हणजे जे इंटरनॅशनल वर्ल्डमधलं जे नागपूर होतं ते अजून चांगलं डिजिटल झालेलं आहे आणि डिजिटल पेमेंटमुळे तर खूपच छान कारण चोऱ्याचपाट्या पण कमी झालेल्या आहेत आणि आजकाल कॅश तर कोणी जेबामध्ये ठेवत नाही कारण कॅशने कॅश आजकाल म्हणजे ठेवतच नाही असं कसं साधारण लोकं ठेवतात कारण मोठ्या लोकांच्या याच्यामध्ये तर कार्डच असतं त्याच्याने ते लोकं डिजिटल पेमेंटनेच यूज करतात आणि साधारण माणसं तर पैशाचं व्यवहार करतात अजून काय अर्थशास्त्र आणि बँकिंगमध्ये पण फारसे म्हणजे हे इंटरनॅशनलच होतं आहे सगळं डिजिटल झालेलं आहे आणि त्याला लोकांना म्हणजे फार सोय झालेली आहे की त्याच्यामुळे लोक बिलकुल एकदम छानपैकी आहेत की आमचे पैसे वाचतात वेळ कमी होतो आम्हाला तेवढा वेळ मिळतो फिरायला इकडे तिकडे कुठंपण प्रवास केला तर पटकन आपण कॅश नसताना पण आपण कार्ड पेमेंट करतो याच्यामध्ये पुष्कळसं सोय झालेली आहे आणि खूप छान आहे याच्यामध्ये काही हे नाही आहे परफेक आहे हे